प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या ह्या खूप भयावह विचित्र आणि त्याच्यामध्ये सुसंगतता नसते जसं की हल्ली मग पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो किंवा न्यूज चॅनलवर आपण बातम्या ऐकतो त्याच्यामध्ये सुसंगतता दिसून येत नाही जसं की एखादी घटना घडली असेल तर त्याला कितपत रंगवून सांगता येईल किंवा कितपत त्याचं मग लोकांमध्ये मनामध्ये भीती निर्माण करून वेगळ्या प्रकारे असं ते दर्शवण्यात येतं जे की जी घटना सत्य घटना असते ती बाजूलाच ठेवली जाते आणि अफवा पसरवण्याचं काम जास्त होतं आणि हल्लीच्या बातम्यांमध्ये इतकं सगळं बिच भयानक आणि विचित्र असं सगळं दाखवलं जातं की काही म्हणजे बातम्या ज्या आहेत त्या अक्षरशः एक कधीकधी असं वाटतं की ह्या बातम्या ज्या आहेत त्या वाचूच नयेत इतके सगळे खून दरोडे आणि रेप किंवा बलात्कार ह्या अशा सगळ्या बातम्यांनी पेपर भरलेले असतात कुठंही कसलीही कुठलीही बातमी वाचण्यालायक नसते किंवा जरी वाचण्या वाचण्या योग्य जरी असतील बातम्या तरी त्या इतक्या रंगून रंगून दाखवलेल्या असतात आणि न्यूज चॅनल्समध्ये जर आपण टी व्हीवर जे आपण बातम्या बघतो की ए बी पी न्यूज माझ ए बी पी माझा किंवा आणखीन ए बी पी माझासारखे आणखीन साम मराठी किंवा इतर काही बातम्या असतील बातम्यांचे चॅनल्स असतील तर त्याच्यामध्ये जी च लागलेली आजकालच्या प्रसारमाध्यमांमध्ये जी चढाओढ असते की त्या चॅनलचं टी आर पी किती मिळेल किंवा ह्या चॅनलला माझ्या चॅनलला किती टी आर पी मिळे ह्या टी आर पीच्या ज्या बाजाराच्या ह्याच्यात जो बसवलेल्या ज्या बातम्या आहेत ना त्यांच्या चढाओढीकडं बघता बातम्यांमध्ये काही तथ्य असं वाटत नाही रिपीट टेलिकस्ट असतात त्याच त्याच बातम्या दिवसभर फिरत राहतात एकाच बातमीला किती महत्त्व द्यावं कुठल्या बातमीला किती महत्त्व द्यावं ह्याच्यामध्ये काही तारतम्य नसतं सुसंगतता नसते कशाही बातम्या आपल्याला दाखवल्या जातात काहीही दाखवलं जातं जे जी घटना छोटी घटना असते त्याला किती रंगून रंगून मोठी करून किंवा त्याच्यामध्ये काही काही मिर्च मसाला घालून काही काही करून कसं दाखवलं जातं बातम्यांचा जो प्रसार आहे तो हल्लीच्या काळातला इतका असंगत आहे की कधीकधी असं बातम्या बघायला बसलं टी व्हीला किंवा पेपरमध्ये वाचायला बसलं तर त्याच्यामध्ये काहीही तारतम्य वाटत नाही जे भयावह भयावह ज्या वाट बायक बातम्या जे टाकतात आणि दाखवतात टी व्हीवर पण दाखवलेल्या बातम्याच्या चॅनल्सवर दाखवल्या जातात ते इतक्या विचित्र असतात की त्यांच्यामध्ये जे जे आप म म्हणजे एखाद्या पिढीला जे चांगलं दिलं पाहिजे दाखवलं पाहिजे हे नं दाखवता जे जे जी घडलेली घटना नाही आहे त्याच्यामध्ये पण भर घालून एखाद्याच जर तो विषय नसेलच डोक्यात किंवा एखाद्या एखाद्याला जर ती घटना त्याच्या डोक्यामध्ये त्या घटनेचा काही विषयच नसेल तर तो विषय आणून दिला जातो अशा प्रकारच्या घटना जे घडलं आहे ते दाखवण्यापेक्षा आणखीन काही तर त्याच्यामध्ये भर घालून जे घडणार नाही आहे तेही कोणाच्या तरी डोक्यात आणून देऊन किंवा त्याचे विचारांचे स सुसंगता न दाखवता बातम्यांमध्ये एक संंघपणा नसता नसतो काही कसंही बातम्या दाखवल्या जातात दरोडे खून लूटमार बलात्कार ह्या अशाच सगळ्या बातम्या दाखवल्या जातात राजकारणातल्या बातम्या ज्या असतात त्या राजकारण कसं झालं किंवा काय झालं हे हे दाखवण्यापेक्षा कोणता पक्ष वरती आणि कोणता पक्ष खाली आणि कोणत्या पक्षात किती भांडणं चालू आहेत आणि कोणत्या पक्ष काय करायला लागला आहे कोणा कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते सध्या काय करत आहेत ह्या अशाच बातम्या दाखवल्या जातात राजकारण राहिलं बाजूला हे पक्षां पक्षांतर्गतच जे चाललेले असतात ह्या बातम्या दाखवल्या जातात त्याच्यानंतर काही सामाजिक कार्य कुणी केली आहेत का सामाजिक कार्यकर्त्यांची काही चांगले जे गळ घटना असतात म्हणजे चांगले जे गोष्टी घडवलेले असतात काही लोकं महान लोक असतात त्यांची कधीही त्यां त्यांच्याविषयी जर प्रसारमाध्यमाने छापायचं झालं किंवा दाखवायचं झालं तर ते संक्षिप्तमध्ये असतं पण हे जे मग मोठ्या मोठ्या ज्या घटना घडलेल्या असतात ह्या फार रंगून आणि सु ह्यानं दाखवल्या जातात ज्या दाखवायच्या ज्या समाजाला आत्ताच्या समाजाला किंवा आत्ताच्या पिढीला जे आत्ता आवश्यक आहे हे नं दाखवता जे जे न दाखवायचं नाही आहे तेचं जास्त प्रसार माध्यमांच्याकडनं दाखवलं जातं आहे आणि हे सुसंगतता किंवा सुसंबंध त्याच्यामध्ये दाखवलं न म्हणजे काही तथ्य नसणाऱ्या बातम्या जे दाखवल्या जातात ह्या खरोखर मग बंद व्हायला पाहिजे आहेत आणि न असं आत्ताच्या पिढीला किंवा समाजाला जे घ पाहिजे आहे किंवा जे चांगले लोक आहेत त्यांची त्यांची त्यांचे जे त्यांच्याविषयी जे मत आहेत ती चांगल्या प्रकारे मांडा किंवा चांगलं दाखवण्याचा प्रयत्न आत्ताच्या पिढीला किंवा समाजाला आत्ता ही ती गरज आहे आणि ती गरज न दाखवता दाखवता प्रसारमाध्यमांमध्ये जे बाजारा बाजारूपणा किंवा चढाओढ जी चालू झाली आहे ज्या बृ वर्तमानपत्रांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तर ते नको आहे आपल्याकडे वर्तमानपत्र मिळतात सकाळ आहे पुढारी आहे लोकमत आहे अशा प्रकारची वर्तमानपत्र आपल्याकडे पण मिळतात पण वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा जी चढाओढ चालू आहे बाजारात मिळणाऱ्या खपाचा किंवा ह्याच्याविषयी जी चढाओढ चालू झाली आहे ती बंद झाली पाहिजे